नागपूर जिल्ह्यातील मला जास्त स्थाने एक तर माहीत नाही पण हो रामटेक आहे तिथे लोकं असे म्हणतात की राम सीता लक्ष्मण जेव्हा वनवासातून वापस येत होते तेव्हा ते तिथे थांबले होते म्हणून त्या जागेचा नाव रामटेक असं पडले आहे आणखी तिथं आख्यायिका सांगा चे तं तिथे जलकुंडमध्ये सीताने आंघोळ केली होते असे म्हटले जाते आणखी तिथे हनुमानचाही आशीर्वाद आहे असं लोक म्हणतात कारण की त्या जागेचा आदूबाजू खूप सारे माकडं दिसतात लोकांना तर त्यांचं म्हणणं आहे की आत्ताही हनुमान इथे आपला आशीर्वाद घेऊन राहतात आणखी महलमध्ये भोसले राजेचा एक किल्ला आहे असं म्हटले जाते की त्या त्या भूमीखालून असं खूप मोठ्या शिड्या आहेत जे रामटेकला निघतात आता हा माहीत नाही किती सत्य आहे आणखी किती खोटं आहे